चहा प्रत्येकाला आवडतो खरं तर दिवसाची सुरवात चहा पिऊनच होते सकाळी चहा पिल्याशिवाय प्रसन्नता वाटत नाही माझ्या घरी चहा बनवताना मी कपाने पाणी मोजून घेते एक कप पाणी मोजून घेतलं की त्यात आलं गवती चहा आणि एक चमचा साखर घालते आणि दीड चमचा चहा घालते आणि तो छान उकळू देते उकळून ठेवल्यानं उकळल्यानंतर तिच्यावर झाकण ठेवते थोडा वेळ दबू दे तो चहा आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाऊण कप दूध घेऊन ते दूध छानपैकी तापवलं जातं आणि छान तापलं गेलं की मगच त्यात त्यात चहा ओतला जातो मग एक प्रकारचा खमंगपणा बासुंदीसारखा चहा तयार केला जातो तसाच हा चहा आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतो